हॅलो नमश्कार माझं नाव माला देशमुख मी वर्ध्यावरून बोलते आहे मला थोडी माहिती पाहिजे होती थोडं विचारायचं होतं मला तुम्हाला तरं मला माझ्याशी आपण बोलू शकता वेळ देऊ शकता हां ठीक आहे ठीक हां मोबाईल नंबर हां माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नऊ आठ सात पाच तीन चार दोन एक ओके ओके हां तर मला पुढच्या महिन्यात परदेशात जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर मला आपला जिओचं जे मी वापरते आहे तुमचं आपलं ते तिथे वापरता येईल का अच्छा तर मग काही काय करावं लागेल त्यासाठी अच्छा अच्छा अच्छा हां तर मी म दुबईला जाणार तर मग कसं काय करायचं रोमिंग शुक्ल शुल्क कसे आहेत तिथे अंतरराष्ट्रीय कॉलिंग दर किती लागतील हे सगळं मला बघून विचारून घ्यायचं आहे तुम्हाला हां तिथे क गेल्यानंतर मला काही प्रॉब्लेम नाही आल्या नको किंवा मला काही अडचण नको यायला म्हणून हां हो हो हो हो समजा की मला आता तिथून काम इथे कॉल करायचं आहे भारतामध्ये नातेवाईकांशी बोलायचं आहे तर मला म जास्त किती साधारण प्रतिमिनिट किती व पैसे लागतील किती शुल्क पडेल हां आणि इंटरनेट वापरता येईल का तेच इंटरने हेच इंटरनेट चालेल तिथे अच्छा अच्छा ठीक ठीक ठीक ठीक आणखी एक म्हणजे की इंटरनॅशनल प्लॅन किंवा काही पॅक वगैरे आहे का की जसं मला थोडं स्वस्तात पडेल जास्त पैसे द्यावे लागणार नाही कॉल्स झालं एस एम एस झालं त्यावरती काही आहे काय आपल्याकडे अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हां तर नाही नाही तसं नाही समजा बिल जास्त आलं तर मला तिकडे अडचण होईल ना हो म्हणून म्हणते आहे

आणि म्हणूनच आम्ही घेतलंही आहे ठीक धन्यवाद